हां मी साताऱ्यामधून डॉक्टर चौरे बोलतोय आपल्या घराचं जे कनेक्शन आहे त्या घरामध्ये वीज जी आहे ती पुरेशा दाबानं उपलब्ध होत नाही पोल्टेज सारखंच कमी जास्त होते पॉवर नेहमी कमी जास्त होते आणि त्यामुळं त्या ठिकाणी फ्रीज पण चालत नाही त्यानंतर बाकीचे इन्व्हर्टर पण चालत नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी मायक्रोवेव पण चालत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी सगळे उपकरण त्या ठिकाणी चालत नाहीत पावर कमी पावर कमी असं दाखवतोय अन् त्याबद्दलची मी आपल्याकडं तक्रार नोंदवलेली होती त्याबद्दल मी तुम्हाला विनंती अर्ज पण केलेला होता विनंती अर्ज करून त्या ठिकाणी मी साहेबांना भेटलो त्या साहेबांनी त्या सांगितलं देशमुख साहेब म्हणून आहेत त्यांचं मी आ नाव घेतलेलं होतं लहून त्यांना भेटलो मी त्यांना विचारलं त्यांना विनंती केली की साहेब वोल्टेजचा प्रॉब्लेम येतोय वोल्टेजमुळे पुरेशा पुरेशा दाबाने वीज मिळत नाहीये त्यामुळं आमची उपकरण चालत नाहीयेत आणि त्यामुळे मग मी काय करू अशा पद्धतीची तुमच्याकडं मी तक्रार दिलेली होती लेखी अर्ज पण केलेला होता परंतु त्याबद्दल तुम्ही नुसतं मला सांगितलं की बाबा काय हरकत नाही मी त्याची दखल घेतो आणि संबंधितांना सांगून आपल्या भागाची वीज पुरेशा प्रमाणामध्ये होऊ शकेल पुरेशा दाबानं मिळेल अशा पद्धतीची माहिती तुम्ही दिलेली आहे परंतु गेली आठ दिवस झालं मी पाहतोय की त्यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये आणि उलट तर त्या ठिकाणी विद्युत पुरवठा जो आहे तो सारखा खंडित होतोय अखंड विद्युत पुरवठा आम्हाला पाहिजे असतो आणि प्रत्येक वेळेला ये जा होणं हे त्यामुळंसुद्धा त्या ठिकाणी त्रास व्हायला लागलेला आहे आणि म्हणून हा अपुरा पुरवठा आहे अपुरा दाब आहे अपुरा त्या ठिकाणी वोल्टेज कमी आहेत आणि त्यामुळं सगळे उपकरण खराब व्हायला लागले आहेत फ्रीज बंद पाडायला लागलय मायक्रोवेव चालत नाही लक्षात घ्या आणि त्यामुळे आता नेमकं मी काय करायचं आणि टी व्ही तर लावायचं डेरिंगच होत नाही माझ्याकडं अन त्यामुळे आपण नेमकं काय करू शकताय सर तर त्याबद्दल मला थोडंसं जर सांगितलं असलं तर बरं झालं असत कारण पूर्वीची जी मी अर्ज केलेला होता त्या अर्जाचीसुद्धा माहिती मला अजून मिळालेली नाही त्याच्यावर फॉलोअप घेतलेला आहे की नाही त्याचा स्टेटस काय आहे हे अजूनही समजलेलं नाही आणि त्यामुळं मला थोडंसं माझ्या तक्रारीची माहिती मिळावी माझ्या अर्जाचा काय फॉलोअप घेतलेला आहे काय त्याने तुम्ही ॲक्शन घेतलेली आहे त्याबद्दलची माहिती मिळावी म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय सर आणि पुन्ह्यांदा मी आपल्याला विनंती करतोय जर तसं नसेल तर आपल्या ऑफिसला मी येऊ का आणखी एकदा आणि ऑफिसला ऑफिसला मी आपली विनंती अर्ज दुसरा देतो मी आणि तरीसुद्दा माझी तुम्हाला विनंती असेल सर थोडंसं तुम्ही सहानुभूतीने घ्या थोडीस ग्रामीण भागामध्ये आम्ही राहतो आणि ग्रामीण भागामध्ये जर अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होऊ लागले तर मग जगणं अवघड होते आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात तरीसुद्धा सर आम्ही ते दिवस काढतोय आणि तुम्हाला फक्त विनंती करतोय मी तक्रार करत नाही विनंती करतोय की त्याबद्दल तुम्ही अपडेट मला सांगा फक्त काय करायचं ते ओके आणि जर लवकरात लवकर जर ते अडचणीची दूर झाली वोल्टेज पुरेशाच्या प्रमाणामध्ये मिळायला लागले तर मग कुठलीच अडचण येणार नाही म्हणजे ना परत यंत्र बिघडणार नाही त्या ठिकाणी मशिनीचा प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर त्या ठिकाणी जी काय आमची घर घरगुती उपकरण नाही डोमेस्टिक ॲप्लायन्सिस आपण म्हणतो तेही परत व्यवस्थित पद्धतीने वापरता येतील कुठलाच अडचण कुठल्याच प्रॉब्लेम ये नाही तरीसुद्धा सर त्याबद्दल मला थोडीशी जरा माहिती मिळावी ही तुम्हाला मी विनंती करतोय ओके सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू